हां नमस्कार मॅडम बोला काय सेवा करू शकते हं कोणतं लोन पाहिजे

कसं आहे मॅडम तुमच्या बिजनेसवर डिपेंड आहे की तुम्हाला कितीपर्यंत लोन मिळू शकतं कारण आपल्या इथे कसं आहे मॉर्गेज पण ठेवावं लागेल तुम्हाला काहीतरी त्याशिवाय तुम्हाला पर्सनल लोन मिळणार नाही आणि हां तुमच्या मशिनरींचं वगैरे जे काय कोटिंग आहे तिथे तुम्हाला आम्हाला काढून द्यावं लागेल त्याच्यावर आम्ही फायनल करू की तुम्हाला कितीपर्यंत आम्ही लोन देऊ शकतो ते पण तुम्ही कोणता बिजनेस चालू टेलरिंगचा का

अच्छा म्हणजे कपडे खरेदीसाठी म्हणजे मशीन वगैरे काही घेणार नाही तुम्ही

हां हां हा हां हां लोन तुम्हाला मिळणार मॅडम कारण आपली बँक लोन द्यायलाच बसलेली आहे तर तुमचं मशीन आणि मशिनरींचं जे काही कोटिंग आहे ना ते तुम्ही आम्हाला देऊ शकता आणि तुमची जे काही पर्सनल डॉक्युमेंट्स असतील म्हणजे काही ठरावीक डॉक्युमेंट्स लागतात म्हणजे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्यानंतर कोणत्या जागी तुम्ही ते शॉप उभारणार आहात त्या जा त्या जागेचं काहीही म्हणजे पुरावा वगैरे अशा काही थोडेफार जे काही डॉक्युमेंट्स आहेत रहिवासी दाखला वगैरे असे डॉक्युमेंट्स तुम्हाला आपल्या बँकेला जमा करावे लागतील हो हो हो रेंटवर आसतील तरी पण चालते ज्यांच्या जागेत आहे त्यांचा काहीतरी पुरावा असेल तरी पण तो दिला तरी चालेल आम्हाला आता सध्या तरी आपलं नऊ टक्के आहे व्याज व्याज दर आणि महिलांच्यासाठी मी अॅज अ महिला त्याचं फिगर काय आपल्या इथं काही फ्री असेल म्हणजे सात टक्के वगैरे आहे आपल्या इथं आपला तसा बँकेचा नऊ टक्केनं आहे आणि महिला उद्योग करीत असतील तर आपली बँक थोडंशी सूट देते त्यांना सात टक्केपर्यंत तुम्हाला व्याज दर भेटू लागतंय ओके

हां आता कसं आहे टेलरिंगच्या मशीन तुम्ही किती घेणार आहे तेच्यावर आहे ते टिकून एक मशीन घेणार असेल तर तीन लाखपर्यंत ते भेटू शकत नाही कारण मशीन एवढी कॉस्टली नसते ती आणि जर तुम्ही दोनतीन मशीनी तुमच्या हाताखाली जर तुम्ही आणि दोन लेडीज ठेवणार असतील ना तर अशा पद्धतीनं तुम्ही ते कोटिंग काढून देऊ शकता मग आम्ही तुम्हाला तीन लाखपर्यंत तुम्हाला ते मंजूर करून देऊ शकतो

हां ठीक आहे हे डॉक्युमेंट्सची झेरॉक्स त्या त्याच्यावर सही करून तुम्ही बँकेत येऊन जमा करा ठीक आहे हं थँक्यू